मी धाराशिवच्या जवळपासच्या पर्यटनस्थळांचा विचार केला तर येरमाळाचे दिवे आहे त्याचबरोबर तुळजापूर तुळजाई तुळजापूरची देवी आहे नवदुर्गचा किल्ला आहे आणि त्याच्यासोबतच धाराशिवमध्ये प्रॉपर पाहिलं तर धाराशिवची लेणी आहेत जी की बघण्यासारखी आहेत त्या त्या त्याच बरोबर तिथं हातलाई देवी मंदिर आहे ते देखील अगदी निसर्गरम्य वातावरणात सज्ज आहे ते देखील पाहण्यासारखं आहे तर ही सर्व ठिकाणं तुम्ही बस स सर् सर्व ठिकाणी बस देखील जातात तुम्हाला आणि दिवसभर अगदी कोणत्याही टायमिंगला बस अवेलेबल आहेत आणि या बस व्यतिरिक्त तुम्ही समजा प्रायव्हेट गाडीने जरी जाता असाल तरी तुम्ही ही सर्व ठिकाणं एका दिवसात व्हिजिट करून घेऊ शकता आणि अगदी तुमचा दिवस रम्यमान रममाण जाईल तर यासाठी अंदाजे तुम्ही जर प्रायव्हेट गाडी घेऊन गेलात तर त्यासाठी एक दोन दोन ते अडीच हजार रुपये खर्च तुम्हाला लागेल आणि बसने गेलात तर तो खर्च जो कमी लागेल तुम्हाला जास्तीत जास्त एक हजार रुपयात तुमची सर्व ठिकाणे व्हिजिट करून होतील